जेव्वा मी एखांद्याला स्वताची बाग लावायला मदत केल्ली तेव्वाचा माजा अनुबव खूप छान ओता कारन मला झाडे लावन्यात खूफ इंट्रेस आहे विविद प्रकारच्या झाडांची बाग खूप सुंदर दिसते त्यात गुलाबाची फुलं जास्वंद जुई जुई वन औषधी वनस्फती खूप छान दिसतात आम्ही विविद प्रकारच्या कलमा वरेदी केल्या आनि त्या बागेत आनून लावल्या पहिले गड्डे केले नंतर त्यात कलमा लावल्या त्यांना पानी घातले आनि मी त्यांना सांगितले झाडांना रोस पानी घालावे त्यांना महिन्यातून खत टाकावे टाकावे त्यांची कटिंग करावी अशा प्रकारे आम्ही विविद प्रकारच्या टिप्स त्यांच्यासोबत शेयर केल्या झाळा ज केल्या झाडांची बाग खूप सुंदर दिसते झाडे आपल्याला फुलं फडे देतात औषदी वनस्पतीसुद्दा उपयोगी पळतात जसे की तुलसी नीम एक्सेक्ट्रा